हॅलो बालाजी रेस्टॉरंट सातारा येथे फोन लागला आहे ना हां मी तुमच्या रेस्टॉरंटमधून पनीर टिक्का ही डिश मागवली होती आणि मला ती खूप आवडली तर तुमच्याकडून ती मला परत मागवायला आवडेल हां मी कृष्णानगर सातारा येथे राहते माझा पूर्ण पत्ता कृष्णानगर गजानन पार्क सातारा पिनकोड आहे चारशे पंधरा झिरो झिरो तीन मी माझ्या ऑर्डरचं पेमेंट ऑनलाईन करेन तर तुमचा गुगल पेचा नंबर मला मिळू शकेल का किंवा स्कॅनर हां मी या नंबरवर पैसे पाठवेन मला आज रात्री आठ वाजता ही ऑर्डर हवी आहे की ऑर्डर मला वेळेवर मिळावी ही विनंती